हां हॅलो हो आम्हाला चिखलदरा जायचं आहे तीन दिवसासाठी टूर काढला आहे आमच्या जसे आहे त्यामुळे आम्ही ट्रॅवल्सला परवडेबल नाही सर आम्हाला परंतु छोटी गाडी असेल तुमच्याकडे अवेलेबल तुमच्याकडे डिझायर आहे का ओके मला तुम्हाला किती दिवसा अगोदर कल्पना द्यावी लागेल

तसं चारच लोकांचा प्लॅन बनलेला आहे चार लोक आम्ही चिखलदऱ्याला हां

हां हां

ओके तिथे तुम्हाला तुम्ही आम्हाला गाईड उपलब्ध करून द्यालं का आणि गाईडचे पैसे वगैरे किती द्याल ओके तर आम्हाला मग ड्रायवरचे आणि गाईडशिपचे पैसे वेगवेगळे द्यावं लागेल की एकच असेल ते सगळं ओके ओके ओके ओके ओके चालेल आणि तुमचे तिथे काही ओळखीचे रेस्टॉरंट्स आहेत का

चालेल तीन दिवसाचा एकंदरीत आमचा टूर राहणार आहे तो

ओके हो हो ओके

हो नक्कीच ओके आम्हाला तिथे ज्या रूम्स तुम्ही बुक कराल त्या स्वस्त नसल्या तरी चालते पण तिथे एकंदरीत सुविधा चांगली असायला हवे किमान ए सी तरी असेल अवेलेबल असायला हवा उन्हाळ्यामध्ये ओके चालेल तर आम्ही जेव्हाही आमचा प्लॅन बनेल त्याच्या सात दिवस अगोदर तुम्हाला कळवू आणि कोणकोणत्या सुविधा को आहेत तुमच्याकडे अवेब अवेलेबल त्याचा एक एक फॉर्मॅट तुम्ही मला व्हॉट्सअपला शेअर करून द्या जेणेकरून मी तुम्हाला वेळेवर कोणकोणती सुविधा आम्हाला हवी किंवा कोणकोणत्या सुविधा आम्हाला उपलब्ध होऊ शकतात त्याचा आम्हाला पूर्वकल्पना येईल ठीक आहे मी तुम्हाला वेळेवर कॉन्टॅक करतेच तशी हो